माझ्या घरी सगळ्यांना पोहे हाच नाष्टा जास्त आवडतो कारण हलकेफुलके पचायला एकदम हलके असतात त्याच्यामुळे पोहे त्यामुळे मी जास्त करून पोहे बनवते आणि पोहे बनवताना आपण दुकानातून आणलेले पोहे असतात ते दोन वेळा धुवून घ्यावे लागतात आणि ते धुवून थोडा वेळ ठेवावे लागतात कारण ते थोडे सॉफ्ट होतील म्हणून त्याचबरोबर नंतर आपण थोडासा कांदे थोडासा टोमॅटो हिरव्या मिरच्या कढीपत्त्याची पानं त्याचबरोबर हळद मीठ मोहरी असे आणि शेंगदाणे असा एक साईडला सगळं सामान काढून घेतो त्याच्यानंतर आपण एका कढईमध्ये थोडंसं तेल त्याच्यामध्ये मोहरी त्याच्यानंतर कढीपत्ता त्याच्यानंतर थोडासा कांदा थोडासा टमॅटो असं टाकून ते थोडंसं सोनेरी कलर थोडासा होईपर्यंत ते फ्राय करतो आणि त्याच्यानंतर किंवा त्याच्यामध्ये फ्राय करतो त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पोहे टाकून घेतो त्याच्यानंतर पोहे टाकल्यानंतर त्याच्यावर थोडीशी हळद थोडीशी साखर थोडंसं मीठ आणि बटाटे असतील तर बटाटे आपण जर आपल्याला आवडत असतील तर बटाटे टाकू शकतो नसतील आवडत तर नाही टाकायचे आणि त्याचबरोबर शेंगदाणे थोडेसे टाकून पूर्ण ते पोहे परतून घ्यायचे तेलामध्ये त्याच्यानंतर पोहे थोड्या वेळाने तयार झाले आणि आपल्याला वाटत आहे की आता पोहे गरम झालेले आहेत आणि चांगल्या प्रकारचे बटाटे शिजलेले आहेत किंवा कांदा व्यवस्थित झालेला आहे आणि आता पोहे खाण्यासाठी रेडी होतील तेव्हा आपण त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकून थोडासा शेव टाकून ते खाण्यासाठी रेडी करू शकतो